हां हॅलो हां तर जल्माष्टी अष्टमीचा कार्यक्रम माझ्या घराजवळ एक छान मंदिर आहे गो कृष्णाचं तिथे आम्ही दोन चार दिवसापासून आठ दिवसापासून तयारी करतो तर तिथे छान आम्ही डेकोरेट क करतो मंडप वगैरे टाकतो छान दहीहंडी करतो आणि एक छोटीशी मूर्ती आणून तिथे आम्ही बसवतो छान त्याची पूजा करतो आरती धूप सगळं करतो सकाळ संध्याकाळ दोन टायमला आरती होते आणि मग ज्या दिवशी जेवण असते त्या दिवशी सगळे मोहल्यातले लोक राहतात पाचशे सहाशे लोकांचं आम्ही जेवण करतो आणि सरबत वगैरे देतो तिथे आणि परत तिथे आम्ही लाडू बनवतो लड्डू गोपालला आणि करंज्या पात्या असा त्यांना नैवेद्य करतो बुंदीचे लाडू ठेवतो सगळ्या लोकांना आणि भाजी भात पोळ्या असं आम्ही जेवण देतो पाच सातशे लोकांचं आणि मोठ्या आनंदाने आम्ही ते जन्माष्टमी मनवतो परत आम्ही तिथे तोरण लावतो तिथे आम्ही तोरण लावतो असं दहीहंडी मुलांना वरती चढवतो आणि दहीहंडी फोडतो आम आम्हाला तिच्यात खूप आनंद वाटते कोणी पाणी टाकतात कोणी कलर लावतात छान आम्ही असं खूप उत्साहानं आम्ही ते पार पाडतो असं आमचं पाच सात जणी आम्ही मैत्रिणी आहे नऊ दहा जणी त्या सगळ्या एकत्र येऊन आम्ही खूप आनंदाने तो पार पाडतो आणि परत आम्ही जो छोटा लड्डू गोपाल बसवतो ना त्याला त्याचं विसर्जन पण आम्ही खूप आनंदाने करतो डी जे वगैरे लावतो गरबा वगैरे खेळतो आम्ही महिला त्याच्यासाठी आम्ही आमचं एक वर्षापासूनचं आमचं असं नियोजन असते आणि तसं आम्ही ते करतो आ विसर्जन विसर्जनचा कार्यक्रम आम्ही सगळे छोटे मुलं सगळे सगळे मुलं येतात डी जे वगैरे राहते तर ते आम्ही विसर्जन आमच्या गावामध्येच नदी आहे तर आम्ही तिथून तसं ते नियोजन करतो पालखी वगैरे काढतो म्हणजे ट्रकवर वगैरे असं छान सजवतो आणि ते आम्ही तसं विजर्शन विसर्जन करतो अडीच दिवसाचाच असते ठीक आहे हां ठेवते